हॅलो हां कोण बोलत आहे हां हां बोला ना अच्छा तुम्हाला आरवी डॅम आणि जो बोर धरण डॅम आहे ते पाहायला जायचं होत तुम्हाला कितीत म्हणजे किती लोक जायचे आहे तुम्हाला इथनं अच्छा हो का तर तुमचं म्हणजे गाव कोणतं आहे जे वर्धा जिल्ह्यामधलं सिंदी रेल्वे आहे का तिथून आहे ना वर्धा डॅम जे आहे तर ते तीस किलोमीटर दूर आहे तर तीस किलोमीटरचे तुम्हाला तिथले चार्जेस पडतील बाराशे रुपये तर बाराशे रुपयामध्ये तुम्ही ठीक आहेत का देण्यालायक हो काय तर माझ्याकडे गाडी आहे महिंद्रा झायलो तर त्या गाडीमध्ये दहा लोक बसतात तर तुम्ही लोक किती आहे तिथून ओके बरं ठीक आहे तर मग पाचसाठी पण माझ्याकडे एक निसान मैगनिक कार आहे तर त्या यांनी वगैरे आपल्याला जाता येते सोबतच ते तिथे बघण्यालायक असं आहे बोर धरन डॅमला गेलं की सुरुवातीला नाही काय म्हणजे निसर्गरम्य एक ठिकाण आहे ते जातानाच म्हणजे निसर्गरम्य तुम्हाला ठिकाण लागेल सोबतच तिथे गेल्यानंतर मग तिथे एक गौतम बुद्धाची मोठी मूर्त आहे तिथे बुद्ध विहार आहे ते पण लागेल तिथे ते झाल्यानंतर तिथून बोर डॅम आहे तर बोर डॅममध्ये गेलं की तिथे पोहायला वगैरे आणि तिथे सोबतच बोटिंग पण आहे तिथे तर ह्या सगळ्या सोईसुविधा तिथे उपलब्ध आहे हो तिथे तुम्हाला मी पूर्ण घुमवीन तिथे ते झाल्यानंतर मग तुम्हाला सगळे तिथे ठिकाण काय काय आहे म्हणजे आर्वीमध्ये पण सुद्धा तिथे काय काय बघण्यालायक आहे तर ते मी सगळं सांगेल तो तुम्हाला तसं ठीक आहे हो तर इतक्या याची तुम्ही कितीला निघालं घरून मग साडे नऊ आठला निघाल तुम्ही ठीक आहे तर तुम्ही सकाळी मग मी तुम्हाला घ्यायला येतो साडे नऊ आठला ठीक आहे तर तुम्ही मग मला सांगाल की ठीक आहे प्रतीक की एवढ्या ह्याच्यामध्ये आहे की नाही आहे ठीक आहे चला ठीक आहे धन्यवाद